हॅलो हां मी भूषण शिरसाट बोलतो आहे कॅबीचं ऑफिस आहे का हे कॅब ओके मी बुकिंग केलेली एक अंधेरीवरून विरारसाठी अल्टीगा होती तर तिचा ड्रायव्हर शोईफ नावाचा ड्रायव्हर आहे त्यांनी मला कॉल करून सांगितलेलं सुद्धा की मी एक दहा मिनिटात येतो आहे पण आता मला कॉल करूनच त्याला वीस मिनिटे झाली आहेत म्हणून मी आता तुम्हाला डायरेक्ट कॉल केला आणि तो आता माझा कॉल देखील उचलत नाही आहे तर मला ही राईड नको आहे माझी ऑर्डर कॅन्सल करा बिकॉज मी दुसरी ऑटो रिक्षा करून पण मी जाऊ शकत होतो पण मी विचार केला की कॅबने जाऊन आरामशीर जाईन म्हणून मी केलेलं तर आता अजून इतका उशीर झाला नाही आला म्हणजे मला काहीच सेन्स नाही मला ऑर्डर कॅन्सल करायची आहे ही कॅब हा राइड कॅन्सल करा माझी ओके मी काय कॅन्सलची अमाऊंट देणार नाही आहे तुमचा ड्रायव्हर लेट झालेला आहे माझी काहीच चुकी नाही आहे दहा मिनटं बोलून आता वीस मिनिटाच्या वरती झाले आहेत ट्रॉफिक वगैरे ते ते बघूनच बोलतात ना ड्रॉयव्हर की डायरेक्ट बोलतात मला अर्जंट निघायचं आहे मी थांबू शकत नाही आणि मला काही रिफंड वगैरे हे करणार नाही मी मला माझी हे पाहिजे पूर्ण